माझ्या लेखनात सगळ्यात जास्त ज्यांनी प्रभाव टाकलेला आहे ते म्हटलं तर मग माझे शिक्षकच आहेत कारण की तसं मी बाकी कोणांना कोणांनाच असं डोळे बंद करून ज्याच्यावर विश्वास म्हणजे असं जास्त कोणावर भार दिलाच नाही आहे तर माझे जे सर्वात जास्त म्हणजे मोटीवेटर आपण म्हनू शकतो लेखनामधे लेखन चांगलं करण्यामधे तर ते शिक्षक लोकच होते ज्यांनी की वेळेस वेळेसवर आपल्याला खूप काही शिकून दिलेलं आहे लहानपणीपासनं तर मोठ्यापणीपर्यंत तर पत्र असो किंवा काही एस्से रायटिंग असो निबंध वगैरे नाहीतर मग साधं आपल्याला बाकी दुसरं काही न्यूज वगैरे लिहायची असेल तर परीक्षांमधे तर शिक्षकांनीच खूप जास्त हातभार लावलेला आहे आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की कशाप्रकारे आपण लिहू शकतो किंवा कशाप्रकारे आपण आपल्या मनातील सर्व भाव आपल्या लेखनामध्ये टाकू शकतो आणि कशाप्रकारे आपण म्हणजे त्यांना खूप जास्त प्रभावी करू शकतो ज्यांनी की लोक लोकांनीसुद्धा आपली कारागिरी वाचायला हवी तर अशसे खूप सारे जर म्हटलं तर तर शिक्षकच आहेत माझे आदर्श